मनोरंजन प्रत्येकाला हवंच असतं आपल्या रोजच्या दैनंदिन व्यापामधून प्रत्येकाला वाटतं की मनोरंजनाचा लाभ घेत रहायला पाहिजे तर त्यासाठी मूव्ही सिनेमा बघणे थेटर्स आहेत किंवा नाटक होतात लाईव्ह नाटक वगैरे त्यानंतर टीव्हीवर पण वेगवेगळे एपिसोड्स आहेत दररोज नवीन प्रकारचे एपिसोड्स लोकांना बघायला आवडतात त्यानंतर आता आपलं जिओ सिनेमा किंवा हॉट स्टार वगैरे त्याच्यावरही वेबसिरीज येत आहेत तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कामाच्या संधी आहेत जसं की पथनाट्य पथनाट्य करण्यासाठी लोक हवे असतात त्या लोकांना जमा के करण्यासाठी काही लोक हवे असतात त्यानंतर त्यांच्यामध्ये असं प्रॉपर सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी आता कोरोना जेव्हा आला तर सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी पण रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या कोरोना नंतर थेटर पण म्हणजे प्रत्येक शोच्या आधी आणि नंतर ते पूर्ण सॅनिटाईज करण्यासाठी संधी निर्माण झाल्या किंवा आता ज्या म्हणजे डेली एपिसोड्स टी व्हीवर होतात किंवा वेबसिरीज वगैरे आहेत तर त्यामध्येही एक तर ॲक्टर्सची गरज असते स्पॉट बॉयची गरज असते साफसफाईसाठी लोकांची गरज असते प्रॉपर सॅनिटायजेशन करण्यासाठी आणि हे सर्व करताना म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी काय जे जे व्यक्तींना आपण सहभाग करून घेतो त्यांचा एक डिक्लेरेशन फॉर्म पण भरून घ्यायला लागतो त्यासाठी काही कामं असतात तर असे भरपूर संधी उपलब्ध आहेत मनोरंजन उद्योगामध्ये